आम्ही आजही पारंपरिक पद्धतीने शेती करतो उन्हाळीमदी फक्त टॅक्टरनं करतो त्याच्यानंतर पावसाळा लागला की मंग जोडीचा जोडीनंच वखड्यांची वाय देतो त्याच्यानंतर पेरणीसुद्धा घरच्याचं जोडीनं करतो मंग त्याच्यानंतर मी पेरणीसुद्धा जी केली ती आपलं शेण गरजेचे माणसाकडून टाकून घेतो तेच्यानंतर आम्ही उन्हाळी उजिमचा शेती टॅक्टरनंच करतो बाकीचा उद्योग आम्ही यानं करतो जोडीनं निंदान कुपन हे ते सर्व पारंपरिक पद्धतीचंच आहे काहीच फक्त थोडंथोडं हे करतो असं